स्थानिक शाळांचा विचार करता जर कोकणाचा कोकण विभागाचा विचार केला तर कोकण हा जो भाग आहे तो दऱ्या खोऱ्यांनी नटलेला आहे किंवा चिंचोळेचे रस्ते आहेत वळणावळणाचे रस्ते आहेत त्याच्यामुळे वाहतुकीच्या सोयीसुद्धा तेवढ्या उपलब्ध नाहीत किंवा शाळा जर म्हटलं तर शाळेमध्ये मुलांना मैदान खेळासाठी मैदानसुद्धा उपलब्ध होत नाही त्याच्यानंतर दऱ्या खोऱ्यांचा भाग असल्यामुळे पुरेशी इंटरनेट सुविधा आपल्याला तिथे मिळत नाही अन् त्याच्यामुळे जे डिजिटल इंडिया किंवा आपण इंटरनेटद्वारे जे जे मुलांना आपण दाखवू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो ते त्याच्यातून आपण करताना त्याच्यामध्येअडचणी येतात आणि त्याच्यामुळे जगाशी जो आपण आपण इंटरनेटच्याद्वारे जो जगाशी आपण संपर्क करू शकतो तो करताना करू शकत नाही आणि त्याच्यामुळे डिजिटल इंडियामध्ये किंवा इंटरनेटमध्ये मुलंही मागे राहतात त्याच्यानंतर दऱ्याखोऱ्यानी भाग वेढलेला असल्यामुळे मैदान पुरेसे मिळत नाही अन त्याच्यामुळे खेळ वेगवेगळ्याचे साम सामूहिक खेळ आहेत ते खेळू शकत नाही किंवा मैदानी खेळ आपण त्याच्यामध्ये त्याची त्याचा सराव चांगल्या प्रकारे आपण घेऊ शकत नाही त्याच्यानंतर जरी सहा महिने भरपूर पाऊस जरी कोकणामध्ये पडत असला तरीसुद्धा ते पाणी सगळं समुद्र जाऊन मिळतं आणि त्याच्यामुळे नद्या एप्रिल मे मध्ये कोरड्या होतात आणि त्याच्यामुळे स्वच्छता गृहांमध्ये पुरेसं पाणी मुलांना मिळत नाही पिण्याचा पाण्याची सुद्धा तुटवडा भासतो आणि त्याच्यामुळे जी आपल्याला स्वच्छतेसाठी किंवा इतर गोष्टींसाठी जे पाणी लागत ते सुद्धा आपल्या त्यांना पाहिजे तेवढं उपलब्ध करून देऊ शकत नाही आता याच्या त्याप्रमाणे शिक्षकांची कमतरतासुद्धा या ठिकाणी भासते हे दुर्गम भाग असल्यामुळे जे शिक्षक आहेत ते दुर्गम भागामध्ये काम करण्यासाठी तयार नसतात कारण त्या ठिकाणी लाईट्स जो सोसायट्याचा वारा म्हणा किंवा दुर्गम असल्यामुळे वीज विजेचीसुद्धा कमतरता असते लाईटची कमतरता असते त्याच्यानंतर ज्या आधुनिक सुखसोयी पाहिजे असतात त्या पाहिजे त्या प्रमाणात दुर्गम भागामध्ये मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी शिक्षक जे चांगला शिक्षक वर्ग आहे तोसुद्धा त्या ठिकाणी राहा आपल्याला मिळत नाही मग ह्याच्यावर जर आपण उपाय योजना जर म्हटलं तर आताच्या शिक्षणाच्या प्रमाणे प्रत्येक वाडी वाडीवर छोट्या छोट्या शाळा केलेल्या आहेत म्हणजे ते दहा पट असेल किंवा बारा पट असेल तिथेसुद्धा शाळा निर्माण केलेले आहेत कारण तिथल्या मुलांची तिथे सोय व्हावी म्हणून परंतु अशा जर छोट्या छोट्या शाळा असल्यामुळे काही ठिकाणी शिक्षकांची सुद्धा कमतरता भासली कारण प्रत्येक ठिकाणी शिक्षक देणं ही शासनाला परवडत नाई अन त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी शिक्षक देणं परवडत नसल्यामुळे ज्या सगळीकडेच काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची कमतरता आपल्याला भासते अन त्याच्यामुळे मुलांचा योग्य तो जेवढे पाहिजे योग्य तेवढा त्यांच अध्ययन पाहिजे ते आपण करू शकत नाही अध्यापन पाहिजे ते त्यांचा तेवढं होत नाही मग ह्याच्यावर आपण उपाययोजना जर म्हटलं तर पाण्याचा तुटवडा जर म्हटलं तर आपनल्याला रेन हार्वेस्टिंग सारख्या ज्या योजना आहेत ते आपल्याला हाती घ्याव्या लागतील नदीवर पूल बांधणं किंवा जलव्यवस्थापनामध्ये ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील की जेणेकरून पाण्याचा तुटवडा भाषणार नाही त्या पाण्याचा काट कसरीने वापर कसा करायचा तेसुद्धा आपल्याला त्या अनुषंगाने त्याचा विचार करावा लागेल त्यानंतर ज्या छोट्या छोट्या शाळा आहेत त्या ठिकाणी पटसंख्येच्या अभावी किंवा शिक्षकांची कमतरता असल्यामुळे तेथील मुलांचं अध्यापनामध्ये अनेक अडचणी येतात त्या अडचणी अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला समूह शाळा योजना या आपल्याला अवलंबव्या लागतील तर मन समुह शाळा योजना म्हणजे काय तर अनेक छोट्या छोट्या ज्या शाळा आहेत त्या छोट्याशा एकाच ठिकाणी ज्या मध्यववर्ती ठिकाणी आणून त्या ठिकाणी सगळी मुलं येतील आणि तिथे ती सगळी मुलं एकेका वर्गामध्ये म्हणजे पहिले ते सातवीची मुलं जर असतील तर जे त्या भागातील त्या पंचक्रोशीतील किंवा त्या भागातील जेवढी पहिलीची मुलं असतील ते एका वर्गा पहिलीचा वर्ग त्या त्यांचा होईल दुसरीचा अशाप्रकारे वर्गवारी त्यांची होऊ शकते आणि जेणेकरून तिथे जे शिक्षकसुद्धा पुरेसे उपलब्ध होतील आणि शिक्षकांची सुद्धा कमतरता भाषणा नाही अशा प्रकारे आपल्याला समूह शाळा योजना करावी लागेल किंवा खेळासाठी मैदान वगैरे म्हणजे ज्या ज्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत इंटरनेट असेल खेळासाठी मैदान असेल ते सुद्धा आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे उपलब्ध करून देऊ शकतो